ड्रॉईंग करणे हा माझा छंदच आहे व्यवसायदृष्ट्या कधी याच्याकडे पाहिलेलं नाही आहे छंद जोपासण्यासाठी रोज थोडा तरी वेळ दिला पाहिजे यामध्ये जेव्हा जसा जसा वेळ मिळेल तसे मनात असेल अशा वस्तूंची ड्रॉईंग करणे किंवा मग नवीन काही असेल तर त्याचं ड्रॉईंग करण्याचा प्रयत्न करते त्यानंतर ड्रॉईंग याच्यामध्ये जर काही आपल्याला नवीन गोष्टी शिकायच्या असतील तर मग त्या संबंधातले इनस्टाग्रामवर पेज पाहणे किंवा मग गुगल करून अशा गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न करते